खुल्या पाण्यात पोहत असताना सुरक्षित राहण्यासाठी काही मार्ग आहेत जसं की आपण आधी जर आपण कोणत्या तलावामध्ये पोहत अस् असेल किंवा कोणत्या नदीमध्ये पोहत असेल किंवा कोणत्या विहिरीत जर कोण पोहत अस असेल तर आधी तिकडे बग बघायचं आधी की ते पाणी स्वच्छ आहे का किंवा आपण त्या पाण्यात पोहू शकतो का आणि त्या पाण्यामध्ये काही असे प्राणी वगेरे आहेत का जे आपल्या जीवासाठी हानिकारक आहेत किवा असं काही त्या पाण्यात रोग आपल्याला देईल असं काही पण काही ऑर्गॅनिझम्स आहेत का की किंवा काही किडे आहेत का जे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहेत मग ते आधी सगळं बघून मग पाण्यात उड उडी मारायची आणि पोहायचं ते आधी कुण् कुठेही पोहताना आधी पाणी कसं आहे आणि ते पाणी पोव्ह पोहण्यासाठी सुरक्षित आहे का ते आधी बघायला पाहिजे कारण सगळ्याच नद्या किंवा सगळ्याच तलाव वगैरे असतात ते सुरक्षित पोहण्यासाठी तरी नसतात कारण कधीकधी तिथे काही असे का पाणी घाण असतं किंवा तिथे काही किडे वगैरे असतात जे आपल्याला रोग वगैरे देऊ शकतात असं खूप प्रकारचे अडचणी असतात जसं की आता शेवाळ असेल किंवा झो घसरत दगड वगैरे असतील किंवा मगरमच्छ असेल किंवा असे काही किडे वगैरे असतील ज पाण्यात जे आपल्या ला जर लागले किंवा असं टच वगैरे झालं तर किंवा असे झाडं पण असतात पाण्यात काहीकाही जे आपल्याला लागले तर आपलं शरीर खाजवायला लागतं किंवा असं काहीतरी होतं आणि घाण पाण्याने जर शेवाळ वगैरे असेल तर नक्कीच त्या पाण्यात पोहायचं नाही जर स्वच्छ पाणी असेल तरच त्या पाण्यात आपण पोहायला जायचं हे एक रिझन मार्ग म्हणू शकतो आपण आणि असे खूप अडचणी असतात जसं की प्राणी पण असू शकतात त्या पाण्यात मग ते पण काळजी घेतली पाहिजे असं सगळं आधी काळजी घेऊन मग पाण्यात पोहायला जायचं